आता तुम्ही बघता की हल्लीच्या लहान मुलं शाळेनंतर संध्याकाळी शिकवणी किंवा खासगी वर्गाला जातात तिथे काय करायचं जाऊन आपण आता आता मी पण गेलो आहे सोडा पण विषय कसा आहे मी जसं मला कळलं की सेल्फ स्टडी नावाचं काहीतरी गोष्ट असते चीज असते सेल्फ स्टडी तुम्ही जेवढी करता तेवढी तुमच्यासाठी चांगलं आहे ते लक्षात तर राहतं तुम्ही शाळेत जेवढं शिकवता तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष दिला तर तुम्हाला खाजगी शिकवणीची काही गरज पडत नाही असं मला वाटतं पण आत्ताच्या हल्ली लहान पोरांना बरं ठीक आहे तुम्ही अकरावीला लावा बारावी लावा किंवा पुढं तांत्रिक शिक्षणाला लावा शिकवणी चालते कारण कसं तो थोडा टफ सिलॅबस असतो जरा अवघड असतं ते जरा शिकायला त्यामुळं पण आता हल्लीची पोरं अरे पहिलीपासून शिकवणी अरे काय समजायचं पहिलीपासून पहिलीला एक अधिक एक दोन एवढं पण पोरांना कळत नसेल तर काय उपयोग ओ असल्या पोरांचा नाही खरंच आहे हे मला तर खूप लाज वाटते पहिली दुसरीच्या पोरांची असं नसायला पाहिजे खरं तर आता खासगी शिकवणी म्हणाला तर त्यांनी काय नुसतं तुम्हाला शिकवणार थोडे असं तुम्ही त्यांनी तुम्हाला पेपरला बाळ हेच येणार आहे तू हेच करून जा नाही त्यांनी नुसतं शिकवतील हे असं आहे हे तसं आहे ते कर ते कर पेपरला जे शिक्षक महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहेत त्यांनीच पेपर काढणार त्यांनीच ते टाकतील ते पेपरला येणार खासगी वर्ग नुसतं पैसे काढायला बसलं आहे तुम्ही पैसे द्या आम्ही घेतो बस एवढंच आहे त्यामुळं मी अक्षरशः मी खासगी वर्गाच्या अत्यंती विरोध आहे अत्यंत विरोधात धन्यवाद